माझी सर्वाधिक कवाली म्हटली तर मला कुम फाया कुम कवाली आवडते जी जावेद अली आणि ए आर रेहमान आणि मोहित चौहान यांनी म्हटली आणि कंपोज केली आहे तर ती कवाली ऐकल्यानंतर एक वेगळंच एक ऊर्जा निर्माण होत असते त्याचं जे म्युझिक आहे ते खूप जास्त असं एनर्जेटिक शांत पण आहे आणि एनर्जेटिक पण आहे ते ऐकायला खूप असं छान वाटतं सो मला ती कवाली खूप जास्त आवडते आणि त्या कवालीची जी लय आहे जे सूर ताल एकदमच असं वरच्या लईत एकदम खालच्या लईत असे त्यांनी खूप छान ते सर्व भाग घेतलेला आहे वरचा खालचा सर्व सूर त्यांनी लावलेला आहे त्याची जी लय आहे अशी मध्येच खूप स्लो आहे मध्येच एकदम फास्ट त्यांनी आकार घेतलेले आहेत ते खूप छान वाटतं ऐकायला म्हणून मला ती कवाली खूप आवडते